सैंपाकामधे सैंपाकाची तर आवड तर आहेच पण सैंपाकामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मला गोड पदार्थ करण्याची फार आवड आहे आणि ते गोड पदार्थ माझे चांगलेच होतात तर त्यातल्या त्यात खोबरा वडी किंवा बेसन बर्फी लाडू या ज्या सगळ्या गो गोष्टी आहेत शेवयाची खीर या अतिशय चांगल्या प्रकारे होतात आणखीन त्या आणि स्पर्धेमध्ये मी एकदा भाग घेतला होता तेव्हा बेसन बर्फी होती तर त्या बेसन ब ब बर्फीची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे त्यात मला पहिलं पारितोषिक तोषिक मिळालं आणि चवीला चविष्ट आणखीन नरम आणि मऊ अशी माझी बेसन बर्फी झाल्यामुळे सगळ्यांनी माझं कौतुक केलं तसंच मी यूट्यूबवर वगैरे वगै कुठले व्हिडियो सैंपाकाचे पोस्ट केले नाही त्याच्या पोस्ट केले नाही आणि ते पोस्ट न केल्या पोस्ट मी केले नाहीत पण मात्र स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर मला पारितोषक मिळालं आणि पु उत्कृष्ट पुरस्कारसुद्धा मिळाले आणि पदार्थ पण चांगले होतात